महाराष्ट्र भा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हे कम्पल्सरी आहे तुम्ही आपल्या मुलाला इस्टेटमंडे टाका या सीबेस्सीमणे टाका पण एक विषय तो कम्पल्सरी असतेतच मराठी हा विषय कॉमन असते अन् ते दहावीपर्यंत या त्याच्या पुढे पण महाराष्ट्रीय मराठी ब सब्जेक्ट हा कम्पल्सरी आहेच हाम् ए लँग्वेज कम्पल्सरी असल्यामुळे प्रत्येक लेकराला शिकवला जाते अन् ते कम्पल्सरी शिकलाच जाते त्यामुळे ते मराठी भाषेच्या महाराष्ट्रामध्ये खूप व्हॅलू हाय अन् महत्त्वाची हाय प्रत्येक लेकरांला मराठी आलेस पाहिजे त्यामुळे हे मराठी सब्जेक्ट एक ठेवला जाते ते तुम्ही उच्च शिक्षणामध्ये प्राप्त करायलाच लोअर शिक्षणमंदी प्राप्त करा या प्रायवेट शाळा असो गोरमे शाळा असो किंवा अंडटेकर गोरमे शाळा असो ते कुठलीही शाळा असो त्याच्यामंदी एक सब्जेट मराठी हाय ती एक कॉमनस राहाते प्रत्येक मुलाला शिकवली जाते